गेल्या काही वर्षात राज्याची शिक्षणव्यवस्था बघितली तर खूपच छान अशी विकसित झालेली आहे खूप मोठमोठया यूनिवर्सिटी म्हणजे विद्यापीठ निर्माण झालेले आहेत तसेच प्रायवेट कॉलेजही चालू झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना पैशाची कमी असल्यामुळे जे फी अफॉर्ड नाही करू शकत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने मोफत कॉलेजेस स्थापन केलेले आहेत ज्यामध्ये संगणकाचाही वापर असतो लायब्रेरी याचही वापर केलेला असतो त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगल्याप्रकारे सोय होते तसेच वसतिगृहेही शिक्षणासाठी चालू केलेले आहेत खूप सारे विद्यार्थी दुसऱ्या राज्यात शिक्षण घेण्यासाठी जातात त्यांना तिथे राहण्याची तसेच खूप छान शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप सारे असे छान असे बदल आपल्याला पाहायला मिळतात आता इलेक्ट्रॉनिकच्या माहिती शाळेत सांगितल्या जातात तसेच ई शिक्षणाच आलेलं आहे तसेच सर्व शाळांमध्ये गावांच्या शाळांमध्ये सुद्धा संगणकाचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो जिथे विद्यार्थ्यांना संगणकाबद्दलची माहिती सांगितली जातात ज्यांना संगणकाबद्दल आवड आहे ते त्यांचं करिअर संगणकामध्ये करतात आणि जे खूपच महत्त्वाचं आहे आणि मोठमोठे विद्यापीठे असल्यामुळे तिथे लोकं मोठमोठे शिक्षण घ्यायला येतात तिथून आपल्याला खूप छान अशी डिग्रीही भेटते विद्यार्थी डिग्री घेऊन त्यांना पुढे नोकरीसाठी खूप छान अशा सोयी उपलब्ध होऊन जातात आणि शिक्षणव्यवस्थाही खूपच छान अशी आहे